हॅलो मी त्या दिवशी नागपूरला गेलेली होती त्या दिवशी मी माझी फॅमिली माझ्या मैत्रिणी आम्ही नागपुरला वॉटर पार्कमध्ये जाण्यासाठी कॅब बुक केलेली होती तर आम्ही नुकतंच तिथे गेलो आणि परत येताना आम्ही बॅ कॅबमध्ये चालू होतो तर येतानाच नाही का माझी पर्स जे होती ते तिथेच कॅबमध्ये राहून गेली मग मला दोन दिवसानंतर आठवण आली की मी ते कॅबमध्येच माझी पर्स विसरलेली आहे मग मला असं वाटलं की मी काय करावा कोणाला विचारावा कसं सांग मला त्याच्याबद्दल काहीही आयडिया नव्हता तर मग म मला असं समजलं की मी कोणाला तरी उबेर ओला यासारख्या कंपनीला किंवा ॲपला सांगू शकते तर मला माझी आता बॅग मिळवायची होती तर मी त्या ॲपवर बघितलं की आपण कसं आपली बॅग शोधू शकतो